महाराष्ट्रात साजरा होणाऱ्या प्रमुख सणांपैकी एक म्हणजे गणेशोत्सव गणेशोत्सव जवळ येऊ लागला की वातावरणात अतिशय उत्साह निर्माण होतो अगदी महिनाभर आधीपासून या सणाची तयारी सर्वत्र सुरु होते मग त्यामध्ये समावेश असतो तो घराची साफसफाई रंगरंगोटी तसंच गणपतीच्या मूर्तीचा पं पाट नेऊन मूर्तीशाळेत देणं इत्यादी गोष्टींचा फराळाची सर्व तयारीही सुरु होत असते गणपती जिथे बसवायचा त्य तिथे व वरती माटवी सजवणं हा नावाचा एक प्रकार असतो म्हणजे छोटा मंडपीसारखा भाग तिथे सजवला ज जातो जात असतो माटवी सजवण्यामध्ये शक्य तितका नैसर्गिक घटकांचा वापर म्हणजे अगदी नारळ काकडी केळी आदी फळं किंवा काही जंगली व वनौषधींचा वापर इथे केला जातो ज्या वनौषधी नंतरही एखाद्या आजारावरती औषध म्हणून कामी येत असतात गणेशोत्सव साजरा करण्याच्या पद्धती जशा वेगवेगळ्या भागात निरनिराळ्या आहेत त्या प्रत्येक ठिकाणी तिथल्या तिथल्या प म प्रथेनुसार हा उत्सव साजरा केला जातो को म कोकणामध्ये खासकरून या दिवसात अतिशय उत्साही वातावरण असतं सर्वात जास्त प्रमाणात गणेशोत्सव साजरा होत असेल तर तो को कोकणातच कोकणी माणूस जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी ह्या दिवसामध्ये हमखास तो आपल्या गावी गणेशोत्सवासाठी येत असतो रोजच्या रोज चालणारी पूजा नैवेद्य आरत्या भजन या साऱ्यांनी भारलेलं वातावरण अतिशय प प्रसन्न वाटत असतं आणि या सगळ्यात उत्सवाचे दिवस कधी संपत येतात हेही कळत नाही जेव्हा शेवटचा दिवस उजाडतो जेव्हा देवाला निरोप देताना प्रत्येक कोकणी माणसाचे डोळे हमखास पाणावतात आणि तो जड डोळ्यांनी प पुढच्या वर्षी लवकर या म्हणत बाप्पाला निरोप देत असतो